हो मला गायला आवडतं मी सध्या सुगम संगीत शिकते त्यामुळे सुगम संगीतामधली गाणी मला गायला आवडतात त्यामध्ये भावगीत भक्तिगीत गजल चित्रपटगीत भजन इत्यादींचा समावेश असतो त्यामुळे सर्व प्रकारची गाणी गायला मिळतात आणि त्यातल्या त्यात मला भक्तिगीत हा प्रकार आवडतो आणि त्याला भजनी ठेका या तालाचा वापर केला जातो